मी रोज धावायला जात असतो मी नेहमी वर्धेच्या डिस्ट्रिक्ट स्टेडियमवर म्हणजे जिल्हा सं क्रीडा संकुलमध्ये धावायला जातो त्यानंतर तिथे कधी कधी आम्ही रस्त्या रोड रोड रनिंग पण करतो ज्यामध्ये आम्ही विविध खूप सारे रोडने जातो म्हणजे कधी सेवा वर्धाचे सेवाग्राम झालं कधी वर्धाचे पवनार झालं त्यानंतर कधी वर्धेमध्येच क स् व कमी वर्दळ असलेल्या रोडवर फिरत असत धावत जात असतो त्यामध्ये आम्ही एकटाच नाही तर माझे खूप दहा बारा मित्र असतात त्यामध्ये खूप मजा येते आणि शरीराला चांगला एक व्यायाम मिळतो त्यामध्ये शरीराची वाढ खूप बळकटरित्या होत खूप बळकट होते शरीर शरीराची वाढ खूप चांगल्या प्रकारे होते असे मला वाटते यातून शरीराला शरी शारीरिक व मानसिक आजार रोकण्या रोखता येतात असे असे सिद्ध आहे